भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट क्रिक्रेट हा एक असा खेळ आहे जो जगभरात प्रसिद्ध आहे आणि आपल्या भारतातील क्रिकेटर झाले सचिन तेंडुलकर कपिल देव महेद्रसिंग धोनी रोहित शर्मा विराट कोहली हे असे खेळाडू आहे की ते जगभरात खूप काही फेमस आहे आणि त्यामुळे हे आपल्या आपल्याला एक इन्स्पिरेशन म्हणून जगण्यात येतो त्यामुळे क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे